आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतुकालाकडे अशा पद्धतीने पाहिलं जातं की काही स्त्रियांना पाळी आली की तिला पाच दिवस कोणत्याही वस्तूला हात लावून देत नाहीत तेच्यानंतर तिला एका ठिकाणी बसवलं जातं काई काईक महिलांना तर तिला जेवणाचा ताट आहे तो जेवणाचा ताट वेगळा केला जातो म्हणजे असा दुजाभाव केला जातो काही ठिकाणी पण हे जे केलं जातं ते कितपर्यंत योग्य आहे हे जरा जाणून घेणं खूप गरजेचं आहे महिलाला जेव्हा पाळी येते त्या वेळेला ती पाळी येते म्हणजे तिच्या शरीरामधले जे हार्मोणियन्स ते चेंज होतात तेच्यासाठी ते येणं खूप गरजेचं आहे ते जर आलं नाही आहे झालं नाही तर तिचे जे शरीराची म्हणजे ते हार्मोणिअम आहेत ते व्यवस्थितरित्या होणार नाही आहे तर ज्या महिलेला पाळी येते त्या महिलेला आराम द्या तुम्ही की जेणेकरून तुनी हालचाल केल्यानंतर तुला त्रास होऊ नये पण तिला तिच्यामध्ये असा भेदभाव करणे की तू ह्या गोष्टीला स्पर्श करू नको तोय पवित्रं आहे अप अपवित्र होईल वगैरे हे असं जे बोललं जातं हे व्हायला नाही पाहिजे ते देवाने दिलेली देणगी आहे आणि त्या देवानी दिलेल्या देणगीचं सर्वांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे की असं नाही आहे की ती चार दिवस पाच दिवस तिने बाहेर राहावं कोणाशी बोलू नये हसू खेळू नये तिला असं वेगळेपणा वाटून तुम्ही देऊ नका कारण खूप त्रास होतो त्या महिलेला असा वेगळेपणा तुम्ही जेव्हा देता वागवता तेवा त्या महिलेला खूप त्रास होतो तर माझं असं मत आहे की तुम्ही प्रत्येक महिलेला समजून घ्या तिच्याशी बोला काय त्रास होतो आहे काय दुखतो आहे काय बस्स एवढंच मी बोलू शकते